पेंटिंगची मला आवड असल्यामुळे माझ्या शाळेनी मला वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला प्रोत्साहित केलं त्यांनीच ते माझं नाव नोंदवून दिलं कधी त्यानीच मला कधी रंग रंगाचे बॉक्स असो किंवा वेगवेगळ्या ज्या शीट असतात ज्या पेंटिंगच्या ज्या शीट असतात त्या त्यानी मला गिफ्ट केल्या त्याचबरोबर जे एक्झिबिशन भरतात त्यामध्ये त्यांनी माझी पेंटिंग ज्या होत्या त्या त्यांनी त्यां एक्झिबिशनमध्ये लावल्या त्याचबरोबर मला विविध जे जगप्रसिद्ध पेंटर आहे जे नावाजलेले जे चित्रकार आहेत अशा लोकांच्या पेंटिंग त्या च्या एक्झिबिशन मला ते स्वतःहून घेऊन गेलेत आणि त्यांच्या त्या पेंटिंगमध्ये काय विविधता आहे काय वेगळेपण आहे आणि त्याच्यावर ते मला सतत ते माझ्याशी चर्चा करत राहिले आहेत ते रंग कोणते वापरतात ते क पेपर कोणते वापरतात ते कलर कशा पद्धतीने त्या चित्रांमध्ये वापरल्या जातं एखाद्या पेन्सिलनं न रेखाटता फक्त पेन क रंगानी चित्र काढलेलं असेल तर त्याच्यामध्ये काय फरक आहे हे त्यांनी मला ते मला वारंवार ते सांगत गेले आणि त्याच्यामुळे माझी ती जी आवड आहे तर ती वाढत गेली आणि त्यामुळेच मी या पेंटिंगच्या एक्जिबिशनमध्ये मी माझे पेंटिंग साद सादर करू शकले